तांत्रिक नवकल्पनांचा समावेश खूप साऱ्या गोष्टींमध्ये झालेला आहे जसं की पहिलेचे पहिलेच्या काळातली ज गणेश चतुर्थी व आत्ताच्या सध्या चालू काळाची गणेश चतुर्थीमध्ये खूप मोठा डिफरन्स पाहण्यात येतो पहिले तेवढ्या मोठ्या रॅली नाही निघायच्या पोरं तेवढी निघायची नाही लहान लेकरं ते खूप साजरा तेवढी काहीच करायची नाही पहिले डिझि नसायचा सादा बँड असायचा पण आत्ताच्या काळात बँड व डी जे खूप मोठ्या मोठ्या प्रमाणात निघालेले आहेत डीजे पन्नास बेस पन्नास टॉपसारखे डीजे आहेत व पथक निघालेले आहेत प्रॉपर पथक निघालेले आहेत बँडची त्या पथकात पन्नास पन्नास साठ साठ माणसं व बाया माणसं लेकरं सगळे एवढे छान सुंदर प्रकारात बँड वाजवतात की विचारायची गोष्टच नाही आणि दुसरं म्हणजे पहिलेच्या डेकोरेशनमधले आणि आत्ताच्या डेकोरेशनमध्ये खूप मोठा फरक आहे पहिलेचे डेकोरेशनमध्ये थोडे मोठे काही म खेळणी नसायची काही आयडिया नसायच्या तेवढं कोणी करायचं नाही पण आत्ताच्या डेकोरेशनमध्ये एवढे छान छान आयडिया निघालेले आहेत जसं की कोणी डेकोरेशनमध्ये महाभारताचं काही आयडिया लावतं कोणी रामायणाची आयडिया लावते कोणी शास्त्रज्ञाचं काहीतरी आयडिया टाकायचं प्र प्रयत्न करतो आणि कॉम्पिटिशन खूप वाढलेलं आहे आत्ताच्या काळात आणि पहिलेच्या काळात एवढा डिफरन्स आहे की पहिले तेवढं मोठं साजरा करायचे नाही आणि आत्ता खूप मोठे मोठे साजरा करतात रॅलीच्या प्रमाणात रॅली पण पहिले ठीकठाक निघत होती पण आत्ताच्या काळात रॅला एवढ्या मोठ्या मोठ्या निघतात आणि एकच म्हणून नाही की प्रत्येक प्रत्येक गल्लीत पन्नास पन्नास साठ साठ माणसं रॅली काढतात तर मी एवढंच सांगू लागलो की तांत्रिक नवकल्पनाच्या बदलामध्ये खूप बदल झालेला आहे पहिलेच्या काळात आणि आत्ताच्या काळात पण